मॅडम तुम्हाला कुठले फुलं पाहिजे होते हो का तर आमच्याकडे तर सर्वच फुलं अव्हेलेबल असतात कारण फुलांचं ते कामचं आहे आमचंवालं तर तुम्हाला कसं डेकोरेशन करायचंय म्हणजे कोणता स्पेशल हा हा हा हो हे सगळं मिळून जाणार हो हे सगळं मिळून जाणार हा ठीक आहे ना गेंद्याची फुलं आणि गेंद्याची वाय गुलाबचे गुलाबाचे पण लाल न पांढरे मिळून जाणार आणि का म्हणते स्पेशलमध्ये आम्ही ते जास्वंदाचे फुलं वेगवेगळ्या कलरचे मिळून जातील हा हो असतं ना असते ते थोडंसं कमी प्रमाणामध्ये मिळणार म्हणा पण मिळून जाणार तर तर डेकोरेशनवर आहे किती लागते बा म्हणून तर मी कमी जास्त करून देणार तुम्हाला जितके लागेल तितके काही हरकत नाही त्याच्यासाठी हो हो हो आमच्या इकं हो हो आमच्याकडले येणार आमच्या हो हो हो आमच्या इकडं मुली आहेत डेकोरेशन करायसाठी हो हो आमच्या इकडे मुली आहे डेकोरेशन करण्यासाठी त्या छान करून देणार तुम्हाला सजेशन पण देणार की कोणतं करायचं कोणतं नाही करायच्या आहेत गणपतीसाठी ते सगळं सांगणार तुम्हाला आणि फुलाचे प्रकार पण सांगणार की हा फूल शोभणार तो फूल शोभणार बा म्हणून आणि जास्त प्रका ह्याचे म्हणजे फुलाचे प्रकार घेऊन येतात मग तुम्ही त्याच्यातलं तुमच्या हिशेबाने जो लागेल तुम्ही तो घ्या हो हो जास्वंद जास्त आणतात ते हो हो हो हो हो हो जास्वंदाचे पण हो हो हो हो हो हो जास्वंदाचे पण तीन चार प्रकार आन घेतात ते लोक ते जास्त प्रमाणात जास्वंद आणतात कारण त्याचं डेकोरेशन जास्त करतात ते हो हो हो हो हो हो हो डिस्काऊंट मिळून जाणार तुम्हाला काही हरकत नाही डिस्काऊंट वगैरे करून देणार मी तुम्ही आधी ते डेकोरेशन बघून घेजाल आणि मग देऊन देजाल ठीक आहे ना मॅडम हो ठीक आहे मॅडम हो